आताच्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त नॉनवेज गोष्टींना डिमांड आहेत म्ह म्हणजे पोल्युटरी फार्म म्हणाल तर सगळ्यात जास्त वाढत चाललेले आहे पोलुट्री फार्म मास मच्छी ह्याचे ह्या हे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्याची वाढती मागणी बघून मला असं वाटते की फिश फिश फार्मसी त्याच्यामध्ये आले प्रॉन्स आणि प्रॉन्स म्हणजे कोलंबी आणि खेकडी फार्मसी जी आता सध्या सगळ्यात जास्त जोरात चालू आहे त्यांची वाढती डिमांड याच्यामुळे मला असं वाटतं की पोल्युट्री आणि फिश शेती ही सगळ्यात जास्त प्रोडक्ट देणारी आहे आणि मी त्याच्यात गुंतवायला तयार आहे